मला माझ्या पॅन कार्डमधे माझा ईमेल आय डी जो आहे तो बदलायचा आहे त्यासाठी पॅन कार्ड पोर्टर पोर्टलवर मी आलो आहे ऑनलाईन आणि मी आता संपर्क करतो ऑनलाईन कस्टमर केअरबरोबर नमस्कार साहेब मला माझा पॅन कार्डमधला जो ईमेल आय डी आहे तो बदलायचा आहे त्यासाठी मी काय काय करू बरं माझा नवीन ईमेल आय डी टाकू बरं माझा नवीन ईमेल आय डी टाईप केला आता काय करू आता तो कन्फर्म करा परत ओके तो मी आता परत कन्फर्म केला आणि तिकडे काय करायचं आणि तिकडे अच्छा माझा पॅनशी लिंक असलेला जो फोन नंबर आहे मोबाईल तो तिकडे टाकू बरं मोबाईल नंबर टाकला आणि आता काय करायचं आता कन्फर्म म्हणून तिथे सबमिट करा मी सबमिट केलं मग आता हे होईल ना हो हो ही तुमची जी रिक्वेस्ट आहे तुमचा ईमेल आय डी बदलण्याची ती आता आम्ही ॲक्सेप्ट केलेली आणि तुमचा ईमेल आय डी बदलला जाईल थँक्यू सर थँक्यू वेरी मच